फोटोग्राफी करणे हा माझा छंद आहे परंतु खेदाची गोष्ट ही आहे की मला आजपर्यंत फोटोग्राफीच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी अजून तरी मिळालेली नाही फोटोग्राफी क करून छायाचित्र मी खूप सार सगळी जमवलेली आहेत परंतु ती अजून को कोणत्याही स्पर्धेमध्ये मी प्रदर्शित केलेली नाही